मराठी भाषेतल्या पुस्तक मालिकांबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा मला आठवते ती पुस्तक मालिका म्हणजे भालचंद्र नेमाडे यांची बिढार जरीला हूल झूल किंवा मग शरच्चंद्र मुक्तिबोध यांची क्षिप्रा सरहद्द जन हे वोळतु जेथे पण आता मला ज्या पुस्तक मालिकेबद्दल बोलायचं आहे ती आहे प्रकाश नारायण संत यांच्या वनवास शारदा संगीत पंखा आणि झुंबर कदाचित क्रम थोडासा इकडं तिकडं होईल पण ही चार पुस्तकांची जी मालिका आहे तिनं माझं भावविश्व अगदी वेढून टाकलेलं आहे आणि अर्थात या वेगळ्या वेगळ्या पुस्तक मालिका आहे त्या कारणासाठी आवडतात पण आता मला प्रकाश नारायण संत यांच्या लंपनबद्दल बोलायचं आहे जो या चारी पुस्तका मालिकांमधला नायक आहे तर ही जी पुस्तक मालिका आहे त्यातला जो लंपन आहे त्याच्याबद्दल बोलण्याच्या अगोदर लहान मुलांच्या पुस्तक मालिकांमध्ये फास्टर फेणे आणि त्याची सगळी जी करामत आहे त्या पुस्तक मालिकेमध्ये दिसते किंवा बोक्या सातबंडे आहे अलीकडं आपण सत्यजित रे यांचा फेलूदा त्याची पण सिरीज मराठीमध्ये उपलब्ध आहे अशा अनेक सिरीज आहेत माधुरी पुरंदरे यांची राधाचे घर राधाचे बाबा वगैरे तेही आपल्याला माहिती आहे तर लंपनबद्दल बोलायचं झालं तर ही जी सगळी लहान मुलांसाठीची पुस्तकं आहे त्यातल्या वै मालिकेतली वैशिष्ट्यपूर्ण मालिका आहे असं मला वाटतं कारण यातला लंपन आहे तो एकदम लहान पण नाही आहे एकदम मोठा पण नाही आहे तर पौगंडावस्थेतला हा मुलगा आहे आणि मग त्याचं ते महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरचं गाव साधारण बेळगावचा जो सगळा तो परिसर आहे निसर्गरम्य परिसर आहे आणि मग तिथलं त्याचं ते घर त्याची ती कडक स्वभावाची आजी त्याचे ते संशोधक वृत्तीचे आजोबा घरगडी बाबूराव आणि त्याची मैत्रीण सुमी जे सगळे नातेसंबंध आहेत ना ते वेगवेगळ्या साध्या साध्या रोजच्या आयुष्यातल्या प्रसंगांनी घटनांनी उलगडत राहतात आणि आपल्यासमोर एक वेगळंच भावविश्व उभं राहतं आपण ज्याच्यामध्ये गुंतत राहतो अगदी शाळेपासून घराचा जो रस्ता आहे त्याचं जे वर्णन केलं आहे ना तेसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये अगदी आपण मुग्ध होऊन जातो आता ही जी मालिका आहे त्यातली दोन पुस्तकं आहे त्यातला लंपन थोडासा लहान आहे आणि पुढच्या दोन पुस्तकांमधले जे सगळे विषय आहेत ते वेगळ्या प्रकारचे आहेत पण एकूण लंपन याने महाराष्ट्रातल्या अनेकांना वेड लावलेलं होतं पु ल देशपांडे तर म्हणतात की एक नाही दोन नाही अठ्ठावीसशे तीस वेळा हे पुस्तक मॅडसारखा मी वाचेल अशा आशयाचं पु ल देशपांडे यांचं वाक्य आहे इतका हा लंपन सगळ्यांना भावलेला होता आणि अजून पण त्यानं वेड लावलेलं आहे भाषेची पण एक वेगळी खुमारी आहे म्हणजे त्यातली जी भाषा आहे त्यातला जो कानडी हेल आहे त्यांनी आपल्याला त्या परिसरात म्हणजे ज्यांना तो परिसर माहिती आहे किंवा काही परिचयाचे लोकं आहेत त्यांना तर ती लगेचच आपलंसं वाटेल पण ज्यांना ते माहिती नाही आहे ते पण त्यात गुंतून जातील इतक्या वेगळ्या प्रकारानं प्रकाश नारायण संत यांनी ते सगळं चितारलेलं आहे भाषा चित्रदर्शी तर आहेच म्हणजे ते सगळे जी व्यक्तिमत्वं आहेत व्यक्तिचित्रं आहेत ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहतातच पण त्यांच्या नातेसंबंधातला जो ओलावा आहे छोट्या छोट्या घटनांमधला रुसवा आहे फुगवा आहे किंवा छोटी छोटी संकटं आहेत आ लुटूपुटूची भांडणं आहेत ते सगळंच त्या लंपनच्या भोवती गुंफलेलं आहे आणि म्हणूनच अलीकडं ती लंपनची सी एक फिल्म पण आली ज्याचा खूप बोलबाला झाला पण माझ्या माहितीप्रमाणं तुम्ही पुस्तक मालिका वाचणं हा जास्त आनंददायी भाग आहे जर लंपनला तुम्हाला समजून घ्यायचं असेल लंपन शी तुम्हाला जोडून घ्यायचं असेल तर या पुस्तकांना पर्याय नाही या मालिकेला पर्याय नाही तर असा आहे हा थोडासा आगाऊ थोडासा व्रात्य अत्यंत लाडका खूप प्रेमळ असा लंपन आणि ही पुस्तक मालिका वनवास शारदा संगीत झुंबर आणि पंखा